वजन वाढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी माझ्या गावात एक लोकप्रिय असलेले काही घरगुती उपाय म्हणजे त्यामध्ये काही उपयोगांचा समावेश केला जातो केळ केळी हा केळी हा फ्रूट जास्त खावा त्याचबरोबर दूध जास्त प्यावे व काही अशा भारी वस्तू खाव्या ज्यामुळे आपले वजन वाढेल त्याचबरोबर शरीर निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त फळांचा समावेश करावा

काही महत्वाचे महत्वाचे असलेले नियम पाळावे त्याचबरोबर सकाळ सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करावा त्यामुळे आपले वजन लवकरात लवकर वाढेल व आपल्याला वजन वाढवण्यास जास्त मेहनत लागणार नाही